हॅलो करिअर कौन्सिलमधून सागर सर बोलत आहेत का सर माझं नाव सत्यजीत शिरेकन आहे माझं जस्ट आता ट्वेल्थचं पासआउट झालो आहे आणि मला ट्वेल्थमध्ये नव्वद टक्के आहेत तर मला तुम्हाला विचारायचं होतं की आता मी ट्वेल्थनंतर काय करू शकतो ट्वेल्थ माझं साय माझं माझं सायन्समध्ये झालं आहे ट्वेल्थ

धन्यवाद सर अच्छा अच्छा सर मला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त

अच्छा अच्छा

बरोबर बरोबर सर

अच्छा अच्छा सर माझं मुख्य इंट्रेस्ट मला कंप्युटरमध्ये इंट्रेस्ट आहे तर मला त्याबद्दल तुम्ही थोडंसं सांगू शकाल का अच्छा

सर पण त्याच्यामध्ये स्कोप आहे का कंप्यूटर इंजिनिअरींगमध्ये अच्छा अच्छा बरोबर बरोबर बरोबर सर बरोबर

बरोबर सर सर तर याच्यामध्ये पुढे जाऊन जॉब प्लेसमेंट वगैरे कशी होणार अच्छा अच्छा हा हा अच्छा अच्छा

अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा धन्यवाद सर अच्छा अच्छा

बरोबर बरोबर हा हा बरोबर धन्यवाद सर तुम्ही ना फार छान इन्फॉर्मेशन दिली आहे मी नक्की आता याच्या ह्या कॉलेजसाठी ट्राय करतो हा धन्यवाद सर